अमरावती जिल्ह्यात अशी काही ठिकाणं आहेत की जे पाहायजोगती आणि म्हणजे तिथं एक पंजाब डॉक्टर पंजाबराव नेहरूंचं कॉलेज आहे तिथं चांगल्या प्रकारे आपण शिक्षण घेऊ शकतो उच्च शिक्षण घेऊ शकतो आणि तिथं खूप म्हणजे चांगल्या प्रकारे शिक्षण शिकवल्या जाते कारण तिथे इंग्लिश टू इंग्लिश शिकवल्या जाते आणि काही अशी ठिकाणं आहेत तिथं म्हणजे आपण पाहू शकतो शिवाजी म समजा तितं हेही आहे काही जंबो गार्डन आहे तिथं आपण जंबो गार्डनमध्ये जाऊन खूप इन्जॉय करू शकतो अशा प्रकारचे खूप सारे ठिकाणंआहे